पाच लाख दहा हजार चारशे तेरा दोन लाख तीन हजार एकशे वीस सदुसष्ट हजार पंच्याण्णव हजार एक लाख तीन हजार दोनशे बारा